होय आहेत ज्यांनी माझ्या कामावर प्रभाव टाकला आहे आणिज्यांनी माझ्या लेखणातील मार्गदर्शक म्हणून आदर्श म्हणून मला काही गोष्टी शिकवल्या आहेत असे मार्गदर्शक माझे आत्तापर्यंत दोन आहेत पहिले मार्गदर्शक विठ्ठल खंड जोडे त्यांनी मला लेखनातील बारकावे लेखनाचा आशय लेखन कसं असावं या गोष्टी सूक्ष्मपणे शिकवल्या आहेत शिकवत असताना ते काही मला असे पाटी पेन्सिल घेऊन बसले नाहीत मात्र त्यांच्या शीघ्र लेखनाचा कितीतरी वेळा मी जवळून अभ्यास केला आहे त्यांना खूप वेळा असं पाहिलं आहे की चालूमध्ये त्यांनी लेखन केलंय चालूमध्ये त्यांनी गाणी लिहिलीत आणि चालूमध्ये ती सादरीकरण केलीत असे माझे मार्गदर्शक त्यांचा प्रभाव माझ्या लेखनावर पडलेला आहे किंवा मला प्रेरक म्हणून ते उपयोगी पडले आहेत त्यांचं लेखनशैलीचं वैशिष्ट्य असं की त्यांची गाणीफार चांगली असतात आणि ती आवडतातही अशी गाणी लिहायला मला थोडंसं त्यांच्यामुळे सुचलं आणि प्रभावित केलं गाण्याचं लेखन करत असताना चाल लय रीत कशी असावी हे अगदी मी पटकन त्यांच्याकडून शिकले त्यांनी जे लिहिलं ते मी कधी कधी गायलंसुद्धा त्यामुळं त्यांची ते अक्षरांची भाषेची ती स्वरूप किंवा ते सौंदर्य मला माझ्या कवितांमध्ये आणिक माझ्या गाण्यांमध्ये किंवा माझ्या लेखनामध्ये उपयोगी पडतं इतकंच काय की त्यांचा शांतपणा पण मला आवडतो ते चिडलेले मी पाहिलेच नाहीत आणि लेखकांनं चिडू नये हे मी त्यांच्याकडून शिकले कितीही कसाही व्यक्ती तुमच्यासमोर आला आणि तो बोलू लागला तर त्याचा आशय समजून घ्या आणि त्यातून तुमचं लेखन पुरस्कृत करा असं ते मला नेहमी सांगतात त्यांच्या लेखनातून भले मोठं नसले लिखाण झालं मात्र मला ज्या लेखनाच्या गोष्टी कळल्या त्यामुळं त्यांनी माझ्यावर प्रभाव टाकला आहे दुसरे मार्गदर्शक आणि आदर्श ते म्हणजे ग्रामीण कथाकार जगन्नाथ शिंदे ते नदीच्या काठाला बसून लिहायचे ते शाळेत शिक्षक असताना बऱ्याच वेळा त्यांच्या गाठ पडायच्या भेटी व्हायच्या आणि त्यातून सहजच ते अगदी ग्रामीण भाषेतील बोलणं कसं आपल्या अक्षरांमध्ये उतरावं कसे आपले पॅरेग्राफ लिहावेत कशा आपल्या गोष्टी रंगतदार कराव्यात हे सहजच बोलायचे बोलतात ते बोलत असताना सांगतात खरं दुखनं ग्रामीण भाषेत बाजाशिवाय किंवा त्या लकबी शिवाय मांडता येत नाही आणि ते मांडलं तरच तुमची कथा खूप चांगली लोकांना आकडावीशी अशी ठरते उगीचच घासून पेटून शब्द जमा करून लिहू नये असं त्यांचं सांगनं या दोन व्यक्तींनी माझ्यावर लेखनाचा खूप चांगला संस्कार केला या दोन व्यक्तींच्याच लेखनाला मी जवळून पाहिलं त्यांच्या सा सहवासामध्ये मला लिहिता आलं थोडंसं जाणता आलं मी चार कथा आत्तापर्यंत लिहिल्या मात्र चारीही कथा माझ्या त्याच लोकांनी सांगितल्या की उत्तम प्रकारे झाल्यात म्हणून आधुनिकतेला भर घालण्याच्या नादात तू ग्रामीण बाज सोडू नको ग्रामीण भाषा एक खूप सौंदर्यपूर्ण असते ती समजते पुढच्याला वाचनाऱ्याला ती कळली पाहिजे असं हे लोकं मला सांगायचे आणि म्हनूनच ते मला माझे आदर्श वाटतात माझ्या आदर्शांमध्ये मी पहिली ह्यांचीच नावं घेते त्यांच्याचमुळं मी शिकले आणि लेखन करते जे पण लिहायचंय ते मला सुचल्यानंतर मी ते पुढच्याला कसं वाटेल हा विचार पहिला मनात येतो आणि त्याप्रमाणे मी मराठी भाषेचे बरेच गोष्टी लक्षात ठेऊन लिहिली प्रसंग जसाच्या तसा उभा करणं हे लेखकाचं कौशल्य असतं ते थोडंसं मला या व्यक्तींमुळे समजलं